म्हणजे आता एखाद्या व्यक्तीला असं वाटते जर आपण डान्स शिकत असलो तर त्याला असं वाटते आपण की डान्सचं शिकावं डान्सर म्हणजे त्या त्या व्यक्तीचं डान्समध्येच मन लागून जातं आणि किंवा संगीत गात असेल तर संगीतामध्येच मन लागून जातं तर इतर कामं म्हणजे मन लागतो पण त्या कामापेक्षा कमी मन लागतो तर त्या म्हणजे त्या व्यक्तीला असं वाटते मी या डान्समध्ये जाऊन काय करू शकतो आणि काय बनू शकतो असं वाटते